छोटे व्यवसाय म्हटले की कमी खर्चात आणि जास्त नफा प्रत्येक व्यवसायात नफा आणि तोटा असणे हे सामान्य आहे पण पण व्यवसाय किती उत्कटतेने करत आहात यावर यावर यावर प्रतिभा आणि आवड किती आहे हे पण महत्वाचे आहे तर माझ्या माझ्या दृष्टीने अगरबत्तीचा व्यवसाय हा एकदम छोटा व्यवसाय आहे अगरबत्ती ही एक अशी वस्तू आहे ज्याचा वापर कधीच संपू शकत नाही कोणत्याही भाविकाला ते थांबवता येत नाही त्यामुळे त्यामुळे आ आपण सुगंधित आणि तुम्ही सुगंधित अगरबत्तीचा व्यवसाय तुमच्या घरून सुरु करू शकता कच्चा माल आणून घरून अगरबत्ती बनवू तुम्ही पाठवू शकता त्याचप्रमाणे आईस्क्रीमचा व्यवसाय पण आईस्क्रीमचा व्यवसाय सुरु करण्यासाठी उच्चशिक्षित असण्याची आणि तेवढी भांडवल गुंतवण्याची गरज नाही आपण इच्छित असल्यास आपण लहान प्रमाणात आईस्क्रीम बनवण्याचा व्यवसाय सुरु करू शकतो उन्हाळयात आईस्क्रीमची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते अन मुलांमध्ये आइस्क्रीमला नेहमीच मागणी असते त्यामुळे आईस्क्रीमचा व्यवसाय पण मस्त सोयीस्कर व्यवसाय आहे